अमरावतीमध्ये आयबेस नेसकॉम कंपनी इंटरशिप वगैरे दिली जाते त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकवल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकवल्या जातात भाषामध्ये कम्प्युटर लँग्वेज शिकवली जाते त्यात खूप प्रमाणात कम्प्युटर लँग्वेज मध्ये शिकलं म्हणजे त्यात आपल्याला पूर्णपणे तयारी केली जाते त्यात इंटरशिप कशी करायची उच्च शिक्षणामध्ये आणि मा कॉलेजमध्ये ते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कॉम्प्युटरविषयी माहिती देतात असे कं आपल्या कॉलजेमध्ये नवीन नवीन प्रकारच्या कंपन्या येतात त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळते आणि एकझाम वगैरे घेतल्या जातात त्याच्यातून एकझाम कशी करायची काय घ्याय कशाप्रकारे घ्यायची कशाप्रकारे ती एकझाम सोडवायची ते सुद्धा ते शिकवलं जाते तसेच टेस्ट वगैरे घेतल्या जातात तुमचं पर्सना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं आहे कशाप्रकारे मॅनेजमेंट करू शकता आपण ते सुद्धा तुम्हाला सांगतात तसेच आपण जे